अलीकडच्या वर्षांमध्ये पर्यटन खूप चांगले वाढलेले आहे कारण लोकांमध्ये फिरण्याची इच्छा खूप जागृत झाली आहे लोकांना वेळ भेटत नाही आणि दगदगीच्या जीवनामध्ये एक मोकळा वेळ पाहिजे असतो म्हणून लोक बाहेर पडतात आणि त्यामध्ये आमच्यासारख्या रामलिंग आणि तुळजाभवानी गड देव दरी अशा ठिकाणच्या पर्यटनामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचा एकंदरीत आम्हा सर्वांना फायदा होतो कारण या लोकांमुळे आणि पर्यटनवाढीमुळे आम्हाला बाजारपेठ वाढीला चालना भेटलेली आहे त्याचप्रकारे वेगवेगळ्या सोयीसुविधा तिथल्या पर्यटनस्थळावरती वाढलेल्या आहेत स्वच्छता वाढलेल्या आहे आणि नवीन पर्यटन येणार त्याच्यामुळं रस्ते वगैरे ह्याचा पण खूप चांगल्या प्रकारे कनस्ट्रक्शन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनवाढीमुळे बहुतांशी लोकांना इथं बस वगैरे याच्या पण सुविधा भेटलेल्या आहेत जेणेकरून रात्री राहायची सोय पण आहे जेवणाची सोय आहे त्यामुळं भाविकांना इथं राहण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही आणि लोकल लोकांना पण त्याचा खूप फायदा होतो